हॅलो हां स्नेहल मॅम आ वीवर बीग फॅन मी तुमची खूप मोठी फॅन आहे मी तुम्हाला इन्स्टाग्रामवर मॅम खूप फॉलो करते तुमचे सिरीज खूप छान असतात तुम्ही मेकअप खूप छान करता तुमचे प्रोडक्ट्सचे मला तुमचे प्रोडक्टस मला शेअर कराल का ठीक आहे मी कोल्हापूरची आहे मग मी कोल्हापूरमधून बोलते आहे मी तुमची योगाचीही व्हिडिओ बघते तुम्ही योगाचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकत जा मला खूप त्यातून इन्स्पि मी इन्स्पायर होते त्यातून ठीक आहे आणि तुमचे एक सिरीज आहे मराठीवाली तीही मला खूप आवडते तुमचं तुम्ही मुंबईमध्ये राहता

हो मी पण कोल्हापूरची आहे मॅम तुम्ही ॲक्टिंगची सुरुवात कशी केली

अच्छा आणि योगा योगाचे तुम्ही कुठून शिकला

मॅम मॅम तुम्ही नक्कीच आम्हाला फॉ इंस्टाग्राम फॉलो इन्स्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून योगाचे प्रकार शेअर करत जा व्हिडिओ शेअर करत जा अच्छा ओके मी यूट्यूबची तुमची सबस्क्रायबर आहे आणि फेसबुकवर तुम्हाला मी फॉलो करत असते माझे चित्रांजली कांबळे आम फ्रॉम कोल्हापूर मॅम तुमचं ॲज्युकेशन काय आहे अच्छा मॅम तुम्ही जे इंस्टाग्रामवर तुमचे गार्डन शेअर केली होती ना गार्डनचा व्ह्यू खूप छान होता तुमचे गार्डनचे फ्लावरचे जे प्लांट्स आहेत ते खूप छान आहेत थँक्यू मॅम तुम्ही खूप छान बोलता मला वेळ दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू बट ॲम ऑर बिग बिग फॅन बाय